हाय मधुरा बोलते आहे आपल्या सोसायटीत यंदा गणपतीची परत धमाक्यात अगदी धूमधडाक्यात तयारी सुरू झालेली आहे हो ना बापरे ढोलताशा पथक जरा जरा माहितीतलं असेल तर बरं आहे हां बरं बरं बरं बरं हो हो हो हो नाही जरा माहितीतलं पथक असेल तर बरं आहे नाहीतर उगाचच बडवाबडवीमध्ये ना कानच फाटायची वेळ येते ते हो हो हो हो हो तू काहीतरी बोलली होतीस हां हां हो हो नाही डीजेच्या भिंतींपेक्षा हे नक्कीच चालेल अगं ते दगडूशेठच्या समोर वगैरे वाजवतात ना रमण बागेची वगैरे पथकं ती खूप छान आहेत पण एरवी जे आता गल्लोगल्ली जे झालेले आहेत ना त्यांना ना तालाचं ज्ञान ना कशाचं काही आणि आपले उठसूठ बडवायला लागतात तशापेक्षा हो हो हां हां बरोबर

हो हो हो मी अगं गेले गेले दोन वर्षात मी गेलेच नाही आहे बघायला तू येते आहेस का यावर माझ्याबरोबर का तू वाजवणार आहेस हां हां आहे म्हणा वेळ अजूनही बघ तू तू ढोल वाजवते आहेस का ताशा आहा मस्तच तू शिकली आहेस का बर्ती वगैरे आरे खूपच मस्त हो हो खूप खूपच सुंदर मी ऐकलं आहे यांचं नाव जरा प्रॅक्टिस करून घेतली की खूप छान वाटतं ऐकायला

बरोबर हो नाही ते सिंक्रोनाईज व्हावे लागतात नाहीतर एकजण एक वाजवतो आहे दुसरा दुसरं वाजवत आहे असं पण एकदा मी मध्ये ऑब्झर्व केलं होतं हो लय वर खाली झाली की एकदम ते इतकं बेताल आणि इतकं विचित्र ऐकू येतं तर ते त्यापेक्षा पण हे छान आहे मग तू ये माझ्याबरोबर हां हो मला एनरोल करता येईल का ओके ओके चालेल मग मी कॉल करते तुला उद्या संध्याकाळी जायचं का ओके ओके मग मी फोन करते तुला आपण भेटू आणि मग जाऊयात तिथे ओके येस बाय